अमरावतीच्या आजूबाजूला असणारी निसर्गप्रेमींसाठी असणारी अनेक ठिकाणे आहे त्यातील एक देगाव तलाव जे अमरावती ते नागपूरच्या टोलनाक्याच्या अलीकडे लागते तेथील देगाव तलावावरील दृश्य तसेच पावसाळ्यातील तिथे येणारे पक्षी हे पाहण्यासारखे आहेत तेथे विविध रंगांचे विविध जातींचे पक्षी भेट देतात त्याला आणि त्या पक्ष्यांना बघण्यासाठी आणि त्यांचे दृश्य टिपण्यासाठी तेथे येणारे लोक लोकांची गर्दी ही वेगवेगळ्या भागातून जमते तसेच अमरावतीच्या बाजूला असणारे छत्री तलाव नंतर मोर्शीमध्ये असणारे नल दमयंती सागर म्हणजेच ज्याला आपण शिंबोराधरण म्हणून ओळखतो असे एक ठिकाण ते येथील अमरावतीकरांचे मोर्शीकरांचे आणि तसेच आजूबाजूतील प परिसरातील लोकांचे एक आवडते ठिकाण आहे ज्याला पावसाळ्यात एकदा तरी लोक भेट देतात तसेच मेळघाटमधील अमरावतीच्या जवळ असणारा चिखलदरा हे एक उत्तम ठिकाण आहे जेथे गेल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळतो जेव्हा तेथे पावसाळा सुरू असतो तेथे तिथे तेव्हा स्टॉबेरी मिळते त्या मोसममध्ये तेथे गेल्यानंतर हिरवळ डोळ्याला अगदी शांत करते तेथे गेल्यानंतर मनाचा एक उत्तम प्रकारे विरंगुळा होतो तसंच तिथे अनेक लोकांची गर्दी तसेच फॉरेनर्स लोकांची आपल्या भेटी होण्याचे काही वेगळे अनुभव आपल्याला मिळतात त्या अनुभवातून विविध गोष्टी शिकायला मिळतात तेथे असणारे धुके आपल्याला जाणवते की आपण एका स्वर्ग पातळीवर पोचलो आहे आणि स्वर्गाचा अनुभव तिथे आपल्या प्रत आपल्याला प्रत्ययास येतो चिखलदरा हे उत्तम ठिकाण फिरण्यासाठी आहे तसेच सालबर्डी तिथे असणारे ऐतिहासिक पुरावे आपल्याला पाहण्यासारखे आहे ते पाहण्यामध्ये आपण इतकं विरून जातो की आपल्याला भानच राहात नाही की आपण वर्तमानात जगत आहे जसे की आपण ऐतिहासिक पुरावे स्वत च्या हाताने पुरताना पाहिलेले आहेत